सिनेमा पाहायचा म्हणजे आणि प आता सध्या लोक इंग्रजी प सिनेमा बघतच असतात पण जर खरा सिनेमा सिनेमे सिनेमा प्रेमी असतील त्यांनी जाग जागतिक पातळीवरचे जे सिनेमा जे बघितले पाहिजे आहेत त्याबद्दल मी काही नावं सुचवतो ती म्हणजे एक एक म्हणजे इटालियन फिल्म आहे त्या फिल्मचं नाव आहे लाद्री दी बायसिकलेट किंवा इंग्रजी नाव आहे त्याचं बायसिकल थीव्स हा हा सिनेमा विटोरिओ दि सिका हे इटालियन फिल्ममेकर आहेत खूप वेल नोन आणि त्यांना बरेच अवॉर्ड वगैरे मिळालेले आहेत ते ऑस्करसुद्धा जिंकलेले आहेत त्यांचा हा सिनेमा त्यांनी हा सिनेमा काय अशा ॲक्टर्सना घेऊन बनवला आहे जे ॲक्ट मुळात ॲक्टर्सच नव्हते ते रेग्युलर नॉन ॲक्टर्सना घेऊन त्यांनी हा फिल्म बन ही फिल्म बनवली होती ही ब्लॅक अँड व्हाईट फिल्म आहे एकोणीसशे चाळीस सा सालामधली त्या दशकातली आहे आणि हा सिनेमा सगळ्यांनी बघावाच कारण ह्या फिल्मबद्दल मी जास्त या फिल्मबद्दल काही बोलत नाही कारण जी मजा ह्या हा ही फिल्म बघण्यात आहे ती मी सांगण्यात नाही आहे तसाच इतर काही फिल्ममेकर्स आहेत विटोरिओ दि सिकासारखेच इतर फिल्ममेकर्स आहेत की इटलीचे फेलिनी आहे फ्रान्सचे फ्रान्स व ट्रुफो आहेत त्या फ्रान्सो ट्रुफोनचा फोर हंड्रेड ब्लोज हा एक सिनेमा तो माझा खूप आवडता सिनेमा आहे तो एका मुलाबद्दलचा आहे तो अनाथ मुलगा त्या म्हणजे अनाथ ते ती जी फ्रान्समधली सिस्टम आहे जिथे अनाथ मुलांना आणि तो कसा मोठा होतो काही कारणांमुळे तो थोडासा क्राईमकडे वळतो आणि त्याबद्दल एक एक छान अशी मार्मिक गोष्ट सांगणारा तो सिनेमा म्हणजे फोर हंड्रेड ब्लोज आणि त्याशिवाय

अजून तसं मग म्हणायला गेलं तर फ्रान्सो ट्रुफोशिवाय सालवडोअर डाली हे एक पेंटर होते पण त्यांनी काही फिल्मसुद्धा बनवल्या आहेत त्या फिल्म ॲप्सर्डिस्ट आणि फॅन्टॅस्टिकल ह्या जॉनरमधल्या म्हणजे त्या रेग्युलर आपण ज्या हि आपण हिंदी सिनेमे बघतो त्यातले नाही आहे ते असे वेगळेच फिल्म आहे त्यामध्ये थोडंसं कारण ते स्वतः पेंटर असल्या कारणाने सालवडोर डाली पेंटर असल्या कारणाने त्यांनी एका फिल्ममेकर सोबत फिल्ममेकरचं नाव होतं लूई बुनवेल हे स्पेनचे फिल्ममेकर त्यांनी मिळून एक एक असा सिनेमा केला होता जो तुम्ही बघितला तर तुम्हाला कळेल की तुम्ही स्वप् असं वाटेल की तुम्ही स्वप्नंच पाहत आहेत कारण तो थोडासा ॲपसड आणि रेग्युलर त्या त्या त्यातली गोष्टसुद्धा तुम्हाला असं वाटणार नाही की या फिल्म ही फिल्म होते आहे पण एक आप आपण फक्त आपल्याकडे जे बॉलीवूड फिल्म पाहतो ज्यामध्ये म्युझिक असतं गाणं असतं ऑफकॉर्स तो एंटरटेनमेंटचा एक भाग आहे पण त्याशिवाय असे कुठले सिनेमा तु सिनेमे तुम्ही अशी पाई पाहिलेत तर तुमा तुम्हाला कळेल की जगभर क काय पद्धतीचे सिनेमा बनवले जातात